हॅलो ताई माझं नाव मयूरी आहे मला ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील गणेश मं गणेश मंदिरं म्हणजे पाहायचं आहे दर कसे आहेत ते तुम्ही मला सांगू शकता का

हां हां पाहायला कसं आहे मग काही ते मंदिर हो का

म्हणजे मग ताई तिथे राहण्याची व्यवस्था आहे का

ताई मला मग माझी फॅमिली घेऊन यायची आहे तर कितीक पेमेंट येईन त्या तरी त्याचा बर ताई मग मी तुमच्या घरच्या गाडीमध्ये येईल तर दोन हजारांनी व्हील का जर मी तुमच्या मग गाडीमध्ये आले तर दोन हजारांनी होईल का म्हटलं ठीक आहे ताई मग येतो आम्ही ठीक आहे धन्यवाद ताई